बुलढाणा जिल्हा हा प्राकृतिक जिल्हा आहे इथे खूप सारे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे नैसर्गिक वैविध्य ठिकाणे आहे पण काही काळापासून इथे खूप सारी वृक्षारोपण थोडी होत आहे त्यामुळे पर्यावरणाला खूप सारी हानी पोहचत आहे येथे येथे लोणार सरोगर आहे खूप सारे ठिकाण आहे पर्यावाटक स्थळ आहे पण तिथे बाहेरून लोक येत असतात आणि तिथे क तेथे कचरा कचरा करून जात असता त्याच्यामुळे पर्यावरणाला खूप सारं खूप काही हानी पोहोचत आहे आमच्या आजोबा आमच्या आजो आमच्या जिल्ह्याला काही खूप सारे पाण्याचे स्रोत आहे नद्या आहे तलाव आहे ते नंतर धरण आहे त्याच्यामुळे आमच्या येथे पाण्याची कमतरता होत नाही व आम्हा आमच्या इथे आमच्या इथे प्रदूषण होण्याचे कारण आहे गाड्या त्याच्यामुळे इथेही इ इलेक्ट्रिकल वेगात यायला पाहिजे त्याच्यामुळे इएक्ट्रीमुळे ध्वनिप्रदूषणही होणार नाही व पर्यावरणही स्वच्छ राहीन आमच्या येथे पहिलेच्या काळामध्ये खूप सारा कचराकुंडा खूप सारा कचरा होत होता पण आताच्या काही काळापासून स्वछता सर्वीकडे पसरू आली नगरपालिकेतर्फे होणाऱ्या सर्व काही प्र प्रकृया साऱ्या चांगल्या चालत आहे त्याच्यामुळे आमचा जिल्हा चांगला आहे